हो हो महावीर प्रोविजन स्टोरमधून बोलते आहे हो हो द्या द्या मॅडम आमच्याकडे सगळ्या प्रकारचे व मिळतील तुम्हाला सगळ्या प्रकारचे तांदूळ सगळ्या प्रकारच्या डाळी सगळ्या प्रकारचे सॅनिटरीज आयटेम्स सगळं मिळेल मॅडम सगळं ठेवतो आम्ही काय काय पाहिजेल होतं आपल्याला सगळ्या प्रकारची तेलं पण आमच्याकडे ॲवेलेबल आहेत

तुम्ही सगळं हां हो हो हो तुम्ही सगळी ऑर्डर आमच्या ह्या नंबरवरती मॅडम सेंड करा आमचं एक होम सर्विस पण आहे काही नॉमिनल आम्ही डिलेवरी चार्जेस घेतो तुम्ही पाठवून द्या यादी तुम्हाला किंवा एकदा तुम्ही दुकानाला भेट देऊन तुमच्या डोळ्यांनी सगळा माल बघा एकदा येऊन बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किंवा मग आमच्या वॉट्सअपच्या याच्यावर वॉट्सअपचा नंबर आहे आमचा हा या वॉट्सअपला कॉल जरी तुम्ही केला तरी आम्ही त्या वॉट्सअपवरती तुम्हाला सगळे आयटेम्सची यादी आणि रेट पाठवू शकू

हो हो ते सगळे आहे साबण सोडा नंतर सॅनेफ्रेश सगळं हार्पिक वगैरे हे सगळं आहे मॅडम फरशी पुसायचे क हे साब आपलं लिक्विड फिनेल प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे साबण हो तुम्ही एकदा तुम्ही एकदा दुकानात आला आणि तुमच्या डोळ्यांनी सगळे मॅडम प्रॉडक्ट बघितले ना की तुम्हाला चूज करता येईल आणि एकदा तुम्ही बघून गेलात की आमच्याकडे काय काय असं म्हटल्यानंतर तुम्हाला नेक्ट टाईम तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता मॅडम तुम्ही जर हो म्हणजे एरव्ही तुम्ही काय वापरता किंवा आता सिजनप्रमाणे काय वापरायला हवं किंवा सिवजनप्रमाणे काय घ्यायला हवं ते न त्या ते हो हो सगळ्या ब्रँडचे साबण वगैरे आम्ही ठेवतो मॅडम देवाच्या पूजेचं साहित्य आमच्याकडं सगळं आहे वाती फुलवाती सगळ्या प्रकारचं आहे नंतर चांगलं शुद्ध घी पण आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला ह गाईचं तूप आहे साधारण आठशे रुपये किलो गिर गाईचं तूप तर महा मॅडम खूपच महाग आहे दोन हजार रुपये त्याचा रेट आहे आम्ही गोवर्धन घी ठेवतो हो हो हो हो आम्ही हो आम्ही आमूलचं तूप ठेवतो आम्ही ग गोवर्धनचं घी ठेवतो सगळ्या सगळ्या प्रकारचे एक चांगलं सगळ्याच ब्रँड आहेत आमच्याकडे तुम्ही कधी आमच्या दुकानाला व्हिजिट केली आहे का मॅडम यापूर्वी हां हां हां हो हो हो हो हो कोविड पास तुम्हाला खरेदी करायला सोपं पडेल चूज करायला एकदा ते बघितल्या ना तुमच्या डोळ्यांनी वस्तू बघून तुमची खात्री पटली की माल चांगला आहे म्हटल्यानंतर आम्ही कोविडपासून मॅडम होम डिलेवरी द्यायची सुरुवात केलेली आहे तर अजूनही आम्ही ती कंटिन्यू केलेलीच आहे ती काय एक नॉमिनल चार्जेस आम्ही घेतो होम डिलेवर्हरीचे आणि मग असं हो हो

हो तुम्ही ना हो आपल्या डोळ्यांनी बघितलं की ते ते आपल्याला समाधान पण होतं आपल्या याने तुम्ही आला दुकानात तुमच्या हाताने यादीप्रमाणे साम सामान काढून ठेवलं तरी आम्ही त्याची डिलेवरी मॅडम घरी करू शकतो तुम्हाला तुम्ही बघा हो हो तुम्ही हा नंबर आमचा वॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या मॅडम त्याच्यावरती आम्ही तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं पाठवा सु सुरुवातीला व्हॉट्सअपवरती त्याच्याप्रमाणे आम्ही जर आमच्या मालाचे लिस्ट आणि त्याचे रेट आम्ही सगळे तुम्हाला पाठवू त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वेळी ऑर्डर देऊन खरेदी करता येईल मॅडम डिस्का हो डिस्काउंट असतो ना आता प्रत्येक ब्रँडच्या याच्यावरती त्या त्या सीझनप्रमाणे डिस्काउंट असतो ना जसा डिस्काउंट त्याच्यावर असेल किंवा एकावर एक फ्री काय असेल ते तसं सगळं आम्ही देतो मॅडम हां हो चालेल चालेल चालेल हो हो हो चालेल चालेल ठीक आहे